हॅल्लो सूरज हां मला बाहेर जायची संधी आली आहे तर मला आता थोडे दि महिन्या पहिला बाळ झालं आहे तर तुला काहीवेळा पहिला बाळ जालं होतं तू बाहेर गेला होतास तर तुला पासवूटचं निमित्त